आपण बघतो आहे की आजकाल भारतामध्ये खूप छान ॲक्टर्स बॉलिवूड ॲक्टर्स आहेत हिंदी मुव्ही करतात खूप म्हणजे आजकाल कलेला खूप प्राधान्य दिलं जातं भारतामध्ये काय काय म्हणजे खूप त्यांना कष्ट देखील असतं जे आपण बोलतो ॲक्टर्स आर्टिस्ट की जे करून जे आपल्या टी व्हीवरती दिसत ते खूप सिम्पल आणि म्हणजे सोप्पा पद्धतीनं असा लेकिन कलेला वाव देणं खूप कठीण असतं एखाद्या कलेला नावं ठेवणं हे देखील खूप आहे कलेचा वाव करून त्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर जे आवडतं त्या व्यक्तीला त्या गोष्टी करून देणं हे खूप महत्त्वाचे गोष्ट असतं जसं की आपण पाहतो आहे की आजकाल कलेला खूप पाठीमागं ढकललं लोकांनी की काय आहे फिल्म इंडस्ट्री काय आहे नृत्य इंडस्ट्री की काय आहे काय मिळणार काय तुम्हाला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊन काय मूव्ही करून कोण मोठं होणार आहे काय पण जे कष्ट करतात जे त्या गोष्टींमध्ये आहेत जे कष्ट करतात त्यांना विचारा ना त्या कष्टांचं फळं काय असतं जे आजकाल आपण बघतो आहे की नृत्यगीते हे खूप छान प्रसिद्ध होत चालले जसं की आत्ता मध्ये ट्रेंडिंगला निघालेलं ते सॉन्ग कह दू तुम्हे या चुप रहूं दिल मे मेरे आज क्या है जो बोलू तो जानू तुम्हे ये मे जानू की कह दू तुम्हे या चुप रहूं की दिल मे मेरे आज क्या है तो बोलू तो जानू तुम्हे भी मैं मानू आज दिलसे ये वादा है हे साँग ऐकल्यानंतर न खूप असं इमोशनली ॲटॅच्ड होतं तसंच हे सॉन्ग खूप प्रसिद्ध झालेलं काही लोकगीते काही नृत्यगीते खूप छान प्रसिद्ध होतात काही लोकांना हे आवडतं आणि आजकालची पिढी तर खूप सारे साँग्स ऐकते आजकाल ते मधे ट्रेंडिंग आलेलं आशिकी बाजी विश्वास की टूटते बनते विश्वास की आशिकी बाजी विश्वास की हे सॉंग आता मध्ये ट्रेंडिंगला आलेलो एवढं जाम फेमस झालं होतं की बापरे आय नो दॅट आय नॉट बिलिव्हल की एवढे लोकं आजकालची कलेला एवढं वाव देतात आहेत ॲन म्हणजे मी असं म्हणते की बाबा आजकाल लोकं कलेला वाव देतात बट आजकालची पिढी अशी आहे ना जी म्हणजे काय आहे हे जे एखादं व्यक्ती करत असेल तर असं बोलून मोकळं होणार काय आहे हे काय मिळतं हे करून बघितलं तर एक डायलॉग एक मिळणार एक नुसतं दिसणार काय नसतं पण त्यामध्ये काय हे पण नसतं आणि काय ते पण नसतं पण ते ते जे नृत्यगीते आहेत त्यामध्ये जे नृत्य करण्यासारखी इच्छा होती ना ते कुठेच नाही होणार खूप सारे नृत्य गीते जसं की ते आता लावणीमध्ये खूप जास्त फेमस झालेली चंद्रा रात रंगीन ते रंगुनी चंद्रा सूर तालात मी दंगुनी आले तुफान घिय चंद्रा हे गाणं ऐकून नृत्य करावंसं असं वाटतं आणि जसं की आपण बघत तसं गाण्यांमधून काय होतं जे आपले मुवमेंट्स आहेत ते क्लिअरली होतात गाणं ऐकलं तसे आपले मुवमेंट्स बाहेर जा फिलिंग्स बाहेर येत जात जसं की सॅड साँग ऐकलं की सॅड व्हावंसं वाटतं सं रोमॅन्टिकिक रोमॅन्टीक आणि असं डान्स डान्स करू असं वाटतं असं असं भारतीय नत नर्तकांवर बॉलीवूडचा प्रभाव हा भारतामध्ये सगळ्यांत आवडता काही असे सदा दिसून येतात आणि आढळतात